मी शेतीत सकाळी दहा वाजेपासून जातो ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काम करतो शेतीमध्ये खुरपाळी करणं पडतंय आगाटी करणं पडतंय सोयाबीन सोंगायच्या वेळेस कामं करत सोयाबीन सोंगणं पडतंय ते झाल्या हरभरं सोंगणं पडतंय गहू हरंभरं हे सगळ्याचे निगा राखणं पडतंय कामं करणं पडत्यात खूप कामं करणं पडत्यात आणि तब्येतीकडं पण लक्ष देणं पडते आराम करणं पडतं एक दीड घंटा उन्हातान्हात काम करणं पडतंय वावराची सावली राहते त्या सावलीमध्ये पण बसू शकतो आपण अ पानी वावरात खूप करमतंय करमल्यानंतर आराम जेवण दोन घास शिल्लक जातात तर रानामध्ये असं मेन म्हणजे आणि त्याच्यात तब्येत पण चांगली राहते वातावरण खूप चांगलं राहतं त्याच्याकरता आपण आपली काळजी पद्धतीनं व्यवस्थित घेतली जाते चांगलं आहे